जसं की मी म्हणतो मी महाराष्ट्रात माझा जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजाच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाविषयी काय बोलावं हे एक जगातील आणि देशातील एक महान राजा ज्याला जाणता राजा पण म्हणतो आपण आणि महाराजांविषयी सांगायचं गेलं तर महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला ते असे खूप आणि त्यांचा एक ती जेव्हा राज्याची छत्रपती झाले त्याची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या रोजी ते ज राजाचे छत्रपती झाली आणि हे एक असे खूप महान राजा होते ज्यांनी सामान्य प्रजेचा विचार केला ज आणि बाकीचे राज्य जसे प्रजेचं म्हणजे हा हानिक देत होते प्रजेला पण या राजाने प्रजेचा विचार केला आणि प्रजेसाठी काम केलं आणि स्वराज्य स्थापन केलं आणि या स्वराज्यात लोक आनंदाने राहू लागली वावरू लागली आणि या लोकांच्या हातात रोजगार आणि खाण्या खाण्यासाठी काही कमी पडू न देणे असं आमच्या राजाचं मत होतं आणि या राजाने हे स्वराज्य असं सुराज्य करून टाकलं आणि या राजा हा खूप महान आमचे राजे होते आणि लहानपणापासूनच आम्ही आमच्या राजाविषयी ऐकलेलं आहोत आमचे राजे हे खूप म्हणजे दयाळू होते पण विरोधक आणि दुष्मनांसाठी हे खूप घातक होते आणि त्या विरोधकांच्या मध्यात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची खूप दहशत होती आणि त्यांनी मुगलांना आदिलशाही निजामशाही यांनाचा धुमाकूळ घालून यांना सळो की पळो करून सोडलं आणि आपला इतिहासात आपलं नाव अजरामर करून घेतलं छत्रपती शिवाजी महाराज हिचे